नाही मला माझ्या भागातील इतिहासात असलेल्या आंतरसामुदायिक लढाया काही माहीत नाही आणि माझ्या काळात त्या झाल्या नाहीत आणि त्यामुळं मुळे माझ्या जीवनावर काही परिणामसुद्धा झाले नाही कारण त्या लढाया झालेल्या मला माहितीच नाही कल्पनाच नाही फक्त सांगितल्या जातात त्याच्यामुळे त्याचं त्या घटनेमुळे माझ्या जीवनावर तरी कोणताही आतापर्यंत परिणाम झालेला नाही